हॅल्लो बाबा ट्रॅल्सवाले बोलताय नं मी कविता हकड बोलतेए गाडी बुक केली ओती तर बाएर जायचं ओतं तर गाडीच नाई आली तं मी तितच थांबलेले बॅग वगेरे घेऊन ड्रायवर नाई हजर मग काय दुसरी गाडी करायची का नाई तं मग माजे पैशे परत द्या मला